आपल्याला प्रेशर कुकर युस करायचा असेल त्यावेळी आपल्याला त्यामध्ये मुबलक पाणी असं टाकणे गरजेचे आहे जर आपण कमी पाणी टाकलं आणि कुकर युझ केला तर तो स्फोट होण्याची शक्यता आहे जेव्हा पण ती रिंग अव्यवस्थित लागत नाही कुकरला अशा वेळी आपण त्या रिंगला स्वच्छ धुवून फ्रिजमध्ये काही मिंटांसाठी जर ठेवलं तर ते कीरिंग टाईट लागते आणि व्यवस्थित कु अन्न शिजतं आपण कुकरची शिट्टी किंवा कुकरचं झाकण जेव्हाही यूझ करून ठेवतो अशा वेळी आपल्या काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये कुठलंही प्रकारचं अन्न राहता कामा नये दोन दोन वेळा व्यवस्थित प्रकारे धुवून स्वच्छ धुवून पुढच्यावेळी तो कुकर युझ करावा जेव्हा पण आपल्याला कुकर युझ करायचा असेल जो त्यावेळी गॅसचा जो फ्लो असतो तो व्यवस्थित असायला हवा आपण जर कमी जास्त केला तर त्यामधले अन्न प्रॉपर शिजणं कठीण होऊन जातं म्हणून आपल्याला गॅस स्टारटेड जेव्हा पण आपण प्रेशर कुकर युस करणार तेव्हा सुरवातीला गॅस हा फुल करायला हवा आणि जेव्हा ते अन्न शिजवतील तेव्हा तो थोडा स्लो केला आणि नंतर बंद केला तर व्यवस्थित प्रकारे ते अन्न शिजेल